सुट्टीच्या दिवसात आम्ही फिरायला जातो आणि नदी नाले पाण्यानं भरून गेले खूप पावसाळा आला यावर्षी पावसाळ्यामुळे पूर्ण पाण्याची शेनसन झाली आणि पाणी पाहण्यास आम्हाला खूप आवडते आम्ही सुट्टीच्या दिवसामध्ये पाणी बघण्यात जातो आणि बाहेरगावचे लोकं पण खूप पाहायला येतात तिथे आणि पाय ठेवायला जागा नाही राहात अशी गर्दी होऊन जाते अशा वेळेस आम्ही